नमस्कार माझा जन्म गिरगाव मध्यवर्ती मुंबईतील ठिकाण खूप गजबजलेलं असं एक महत्वाचा एक मुंबईतला भाग आणि या भागाचं विशेष म्हणजे इथे अतिशय मराठी मध्यमवर्गीय चाळ संस्कृतीमध्ये मी वाढलेलो आणि आमच्या या गिरगावमध्ये लोकमान्य टिळकांनी जो पहिला गणपती गणेशोत्सव केला तो केशवजी नायकाची चाळ ही आमच्याच जवळची असं हे सांस्कृतिक केंद्रच म्हणा परंतु या भागांमध्ये एक अजून असा एक दोन क्षेत्र आहेत की ज्याचं आकर्षण पर्यटकांना खूप असतं पहिलं म्हणजे गिरगावची खाऊ गल्ली खाऊ गल्ली म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच मुंबईतील जो अतिशय प्रसिद्ध वडापाव वेगवेगळ्या पद्धतीचे वडापाव वेगवेगळ्या चवीचे इथे मिळतात विनय हेल्थ होम नावाचं प्रतिथयश एकशे वीस वर्ष जुनं महाराष्ट्रीयन परंपरा जपलेलं महाराष्ट्रीयन पदार्थांचं आगळं वेगळं हॉटेल आहे प्रकाश दुग्ध मंदिर जोगळेकर नावाच्या हेदवीतल्या काका जोगळेकरांनी चालू केलेलं ज्यांचं पीयूष प्रत्येक पदार्थ हा खूपच प्रसिद्ध आहे ते आहे गिरगावमध्ये कुलकर्णीची भजी हे अतिशय प्रसिद्ध त्यामुळे एक आमच्याकडला असा एक भाग आहे ज्याला खाऊ गल्ली म्हणतात की तुम्ही त्या संध्याकाळी त्या गल्लीमध्ये गेलात की रिकाम्या पोटी जायचं आणि येताना भरल्या पोटी आणि तृप्तमनानी यायचं दुसरा पर्यटकांसाठी आकर्षित असलेला भाग म्हणजे भुलेश्वरची गल्ली भुलेश्वर म्हणजे काय की वेगवेगळं नकली दागिने स्त्रियांना आवडणाऱ्या पर्सेस वेगवेगळे प्रसाधनातली त्यांची कॉस्मॅटिकमधली म्हणतो आपण आभूषणे ही अतिशय कमीत कमी किमतीत पण प्रचंड व्हरायटी असलेली दुकानं त्यात तुम्हाला त्याचा भाव वरखाली करता येतो त्यात असलेली मजा असं सगळं सगळं वेगवेगळे तिकडच्या गोष्टी या पर्यटकांना खूप भावतात त्यामुळे गिरगावामध्ये तुम्ही आलात मध्यवर्ती मुंबईत की तुम्हाला खाऊ गल्ली आणि भुलेश्वर या दोन भागांमध्ये गेल्याशिवाय तुमची गिरगावची टूर काही पूर्ण होत नाही धन्यवाद